वाशिम जिल्ह्यामध्ये गायवं गायवळ हे एक खेडं आहे आणि गायवळ खेड्यामध्ये आदिवासी हा हा समाज खूप प्रमाणात आहे तिथं आणि आदिवासी प्रमा प्रमाण जास्त असल्यामुळे तिथे आदिवासी समजा वेगवेगळे प्रमाणात आहे कुणी कोणते आदिवाशी वेगळे भाषांतर बोलतात आणि कोणते आदिवासी मराठी भाषेतून बोलतात असे वेगवेगळे भाषातंरून बोलतात आणि त्यातले त्या त्याच्यातून जे काहीपण थोडेफार आदिवासी आहे पंधरा वीस ते जंगलामधे राहतात आणि जंगलामधे राहून त्यांचे पोट भरतात समजा हरणांची शिकार आहे आणि त्याच्यानंतर हरण ससा वगैरे असे त्यात इतर प्राणी यांचे शिकार करून लागवतात आणि त्यांचे त्यांचे पोटे पोट भरतात आणि घ घराच्यापण लक्ष करतात आणि आदिवासी समाज हा म्हटलं तर तसा खूप शहाणा आहे पण थोडाफार वाईट पण वागतो तो कारण की त्यांना जसं की आपण राहतो असं ते रहात रहात नाही आपल्या अंगावर वस्त्र आहे पण त्यांच्या अंगावर वस्त्रसुद्धा नाही फ फक्त ते समजा आ निंबाचा पाला वगैरे लावून राहतात आणि ते तसे जन् गावखेड्यामधे राहण्यापेक्षा गावामधे राहण्याच्याऐवजी जंगला जंगलात राहतात जे सर्वात जास्ती कारण की त्यां त्यांचा समाज सर्वात जास्ती जंगलामधे आहे या वाशिम जिल्ह्यातून गायवळ त्याच्यानंतर वाई अशा थोड्याफार जंगलामधे राहतात आणि त्याचा गायवळमधील एक सर्वात खूप छान जंगल आहे मोठ् सर्वात मोठं जंगल आहे त्या जंगलामध्ये आदिवासी हे लोक राहतात आणि आदिवासी लोकामध्ये एक एकवाळ संवादपण झाला होता पण त्यांच्या भा भांडणामध्ये एकमेकांची मारपीट झाली आणि त्याच्या मारपिटीमध्ये तीन जीव गेले आहेत आणि त्या तीन जीव गेल्यामुळे तिथून तिथून तिथल्या लोकांनी ते पोलीसमध्ये पोलीसमध्ये कंप्लेल् केली आणि पोलीसमध्ये कंप्लेट केल्यानंतर जेव्हा तिथे पोलीस आले तेव्हा त्यांना बजावून सांगितले आणि बजावून सांगल्याच् नंतरपण सुद्धा ते ऐकलं नाही तर त्यांना त्या जंगलामधून हकलण्यात आले आणि हकलण्याच्या नंतरसुद्धा त्यांनी पोलीसावरती मारपीट केली कारण की आदिवासी लोकांमधल्या आपल्यापेक्षा पण कट्टर आहे आणि आदिवासीए लोकांनी पोलीसावर मारपीट केल्यानंतर त्यांनी पोलीसांना पण हाकलून दिले त्याच्यानंतर आ कमांडर बोलावा लागलेत आणि कमांडर जेव्हा पण बोलावले तेव्हा कमांडर बोलवल्यानंतर कमांडरनी त्यान् कमांडरचे दोन फोर्स येआलतेत कमांडरनी त्यांना तिथून गो गोळीमार करून हकलून देण्यात आले